तसं तर पहिल्यांदा जेव्हा एखादा पदार्थ बनवायला आपण घेतो तेव्हा साहजिकच आपल्याला एक नवलाई असते की हा कसा बनेल ह्याची चव कशी असेल याच्यासाठी लागणारे जे काही पदार्थ असतील ते कोणत्या प्रकारचे घ्यावे मसाला वगैरे असेल तो क कसा वापरावा ह्या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने येतात मला जेव्हा मी पहिल्यांदा एखादा पदार्थ शिजवायला घेतला तेव्हा आमच्या आईचे ह्याच्यामध्ये खूप मार्गदर्शन मिळाले त्यांचा अनुभव आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी वेगवेगळे पदार्थ करायला शिकलो त्यानंतर जेव्हा टेक्नॉलजी ही एडव्हान्स झाली तेव्हा यूट्यूबमधून अगदी सहज व सोप्या रीतीने वेगवेगळ्या पाककृती आणि वेगवेगळे पदार्थ बनवण्याच्या विडियोज किंवा लाइव प्रॅक्टिकल ते त्या ठिकाणी उपलब्ध असते जेथे तुम्ही पाककृती किंवा वेगवेगळे पदार्थ अतिशय सोप्या पद्धतीने रुचकर व सुंदर अशी बनवून तुम्ही खायला देऊ शकता